नमस्कार मी जयश्री देशपांडे मी आपल्या ऑफिसमध्ये जी एस टी नोंदणीसाठी अर्ज केला आहे आणि मला मी जी माहिती दिलेली आहे ती सर्व व्यवस्थित आहे का आणि मला तो माझा नंबर कधी मिळेल याच्यासाठी मला चौकशी करायची होती तर माझा पॅन नंबर आहे यप डी के शून्य शून्य पाच सात असून मला तु जी एस टी नंबर कधी मिळेल याची आपण माहिती द्यावी